तरुण पिढ्यांपेक्षा त्याआधीच्या पिढ्या अधिक धार्म्या धार्मिक होत्या हे तर अगदी बरोबरच आहे कारण आम्हाला आठवते आहे आमच्या लहानपणी आई बाबा आम्हाला रोज संध्याकाळ झाली की दिवेलागणीच्या वेळेस देवाजवळ बसवून रामरक्षा परवचा म्हणायला लावायचे पणआता मात्र असे कुठेही दिसत नाही आजकालची पिढी फक्त मोबाईल आणि दूरदर्शन संच यांच्याच मागे धावताना दिसते आहे कारण प्रत्येकाचीच जीवनशैली ही खूप धावती झालेली आहे आधीच्या पिढीमध्ये जुन्या पिढीचे लोक दर एकादशीला प्रत्येक ठिकाण एकेकाच्या घरी जाऊन भजन कीर्तन असं करत होते पण आता हा बदल खूप जाणवत आहे आता भजन कीर्तन फार कमी ऐकायला मिळतात तसेच आता अनेक मुलांच्या हातात मोबाइल असल्यामुळे त्यांना आपल्या हिंदू संस्कृतीचे धार्मिक कृतींचे काही संगोपन करताना अडचणी येतात त्यांना त्यातले त्या त्यांना त्यातली माहिती नसते आहे कारण तरुण पिढ्या ह्या मोबाइलअधीन होतात आहे आधीच्या पिढीमध्ये रोज सकाळी घरा प्रत्येक घरामध्ये पूजाअर्चा व्हायची नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीच्या आरत्या गणपतीच्या वेळेस गणपतीच्या आरत्या म्हटल्या जायचे त्यामुळे यामुळे आम्हाला आज ह्या नुकपाट आहेत परंतु आमच्या पुढील पिढीला मात्र त्या असतील किंवा नसतील काही सांगू शकणार नाही